पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र दिवस चौदा एप्रिल ए अठराशे एक्याण्णव बाबासाहेबाचा वाढदिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान लागू झालं होतं तीस जानेवारी दोन हजार दहा ह्या रोजी नवीन दुकानाचं उद्घाटन केलं होतं चार अक्टोंबर दोन हजार चार ह्या रोजी बारावी पास झालो होतो